मराठी भाषा बोलण्यासाठी आपण एकमेकाशी मराठीत बोलले पाहिजे घरातही मुलांशी मराठीतच बोलले पाहिजे आणि शाळेतसुद्धा मराठीत बोलले पाहिजे आपण जास्त मराठीत बोलत नाही इंग्लिशमध्येच बोलतो पण तसे नाही केले पाहिजे मराठीतच बोलले पाहिजे मी आपल्या आपल्या देशाची भाषा हे आपण नेहमीच मराठी भाषा जाणण्यासाठी आणि तिला प्रोत्साहन देण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले कोणते प्रय कोणतेही प्रयत्न न करता आपण मराठीच बोलले पाहिजे ही आपल्या देशातली पारंपरिक पारंपरिक पारंपरिक मराठी भाषा आहे